अमरावती सिटीमध्ये आपण टूव्हील टूव्हीलरने वगैरे जाऊ शकतो पण टूव्हीलरने चालल्याने आपल्याला धोकादायकच असते केव्हा लहान मुलं सायकल घेऊन मधात येतात केव्हा कुत्रे वगैरे रस्त्यात्या मधात आले तर आपल्याला भीती वाटते की आपण पळून जाणार त्याच्यापेक्षा इथे एटोरिक्षा सिटीबस आणि कॅब वगैरे असे आपल्याला व्यवस्थित कमी भावात कमी दरात मिळतात त्यामुळे इतके भरपूर सुविधा आहेत आपल्याला कुठे यायची जायची म्हणून अमरावती शहरात सुविधा चांगलीच आहे